आमच्या कुटुंबातील सर्वांनाच म्हणजे लहान मुलांना आई वडील असतील किंवा आम्ही समजा नवरा बायको असेल मुलांची ज्या वेळी सुट्टी असेल त्या वेळी तर आम्हाला ती आमच्या अलिबाग मधली एक अलिबाग बीच नागाव बीच काशिद बीच हे ठिकाण आम्हाला सुट्टीसाठी खूप आवडीचे वाटतात तिथे तर आम्ही कंपलसरी फिरायला जातो दर दर सुट्टीला त्याचं कारण असं आहे आता अलिबाग पट्ट्यामध्ये आमचे कैक मंदिरं आहेत किल्ले आहेत ते किल्ले खूप असे अगदी महाराजांच्या काळातले आहे ते बघण्यासारखे अजूनपर्यंत ते बघावेसे वाटतात आणि इथं असं बीच आहे बीचवर थोडी मुलांना पोहण्यासाठी थोडा आनंद घ घेता येतो आणि आता तिथं सगळं बं बीचवर सगळ्या सोयी झाल्या आहेत घोडा गा गाडी असते आत्ता ते पुन्हा आता हे निघालेत आपलं ते असं सगळ्या मुलांना तो आनंद घेता येतो म्हणून आम्हाला सुट्टीचा दिवस तिथं घालवण्याचा थोडा थोडी मजा वाटते